हो माझ्या योगाभ्यासात मला विविध प्रकारच्या शारीरिक व मानसिक अडचणी आल्या जसे सकाळी उठणे व व तो नित्यक्रम करणे यामध्ये सगळ्यांत जिवावर येण्यासारखं काम म्हणजे सकाळी उठणे व त्यानंतर योगासन केल्यानंतर काही दिवस अंग दुखणे याप्रकारचे शारीरिक त्रासही मला व्हायला लागले परंतु जेव्हा मी हे रेगुलरली करायला लागलो त्यामुळे अंगातील दुखणं हे तर बंद झालंच पण त्या बरोबरच ती माझी एक दिनचर्या होऊन गेली व त्यामुळे मला मानसिक तणाव वगैरे यापासून मुक्तता मिळाली व तो माझ्या दिनचर्येचा एक भाग बनला जेव्हा शरीरातील व्याधी आपोआपच दूर व्हायला लागल्या तेव्हा मला त्याबद्दल विशेष रुचि व्हायला लाग यायला लागली आणि अशाप्रकारे तो एक माझ्या दिनचर्येचा भाग झाला